स्विगीचा डिलिव्हरी पार्टनर ना अच्छा अच्छा अच्छा तुम्ही ते पार्सल घेऊन येत्यावेळेस तुम्हाला हनुमाननगर इथं बोर्ड दिसेल गल्ली नंबर एक आणि तिथेच एक श्याम व्हिला म्हणून आहे श्याम व्हिल्यावर आले म्हणजे रस्त्यावरच आहे श्याम व्हिल्याजवळ आले की तिथून पहिल्या मजल्यावरून पहिल्या मजल्यावर यायचं तिथं घर नंबर म्हणजे फ्लॅट नंबर चौदा इथं डायरेक्ट येऊन जा तिथं नावाची बोर्डच लिहिलेला आहे आणि तिथं आल्यानंतर बेल वाजवा म्हणजे जवळच आहे तर काही प्रॉब्लेम नाही